अहमदनगर जिल्हा म्हटला की पावसाचं प्रमाण थोडं कमीच एकदा तीन चार महिने पावसाचं सीझन संपला की त्याच्यानंतर हळूहळू पाण्याची कमतरता आपोआपच भासू लागते म्हणजे अगदी जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत इतकं नाही पण मार्चपासून तर अगदी पिण्या काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यापासून देखील टंचाई भासायला लागते मग अशावेळी पाण्याचं पाण्याची बचत करून पाण्याचं थोडं व्यवस्थापन करूनच शेतीची उत्पादने घेतली जातात सहसा पावसाच्या काळात डाळिंब कांदा कडधान्ये बाकी बाजरी वगैरे गहू अशी धान्ये ही पिकं प्रामुख्याने घेतली जातात परंतु उत्पन्न देणारी पिकांचा विचार केला तर द्राक्ष डाळिंब यांसारख्या फळबागा कांदा मिरची पालेभाज्या यांसारखा भाजीपाला ज्या दैनंदिन जीवनात रोज लागणाऱ्या गोष्टी ज्यांना थोडाफार हमीभाव देखील मिळतो परंतु सर्वाधिक नफ्याचं पीक देणारा विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यात ऊसाचं उत्पन्न घेतलं जातं ऊसासाठी एकदा लावणी केली की त्याच्यानंतर थोडंफार खतं फवारे असं भांडवलही कमी लागतं आणि अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तरी या भागात साखर कारखान्यांची संख्या देखील भरपूर आहे साखर कारखान्यांमुळं ऊसाला हमीभाव देखील खूप चांगला मिळतो आणि शेतकऱ्यांना सर्वाधिक परवडणारं उत्पन्न म्हणून ऊसाचं पीक ओळखलं जातं परंतु ऊसाचं पीक हे प्रामुख्यानं नदीच्या किनारी असलेल्या गावांमध्ये तिकडच्या भागातील शेतीमध्ये घेतलं जातं सर्वसामान्य लोकांना पाण्याचं व्यवस्थापन करता करता ऊसाचं उत्पन्न घेणं शक्य होईलच असं नाही अशावेळी असे शेतकरी कडधान्ये धान्ये आणि कांद्यासारखी फक्त सीजनेबल पिकं घेतात आणि त्याच्या सोबतीला पशुपालनाचा देखील व्यवसाय करतात शेतीसोबत दुग्ध व्यवसाय असला की शेतकऱ्यांचंही बजेट कोलमडत नाही त्यांचंही घर चालण्यास भरपूर मदत होते म्हणून अहमदनगर जिल्ह्यात शेतीसोबतच पसु पशुपालनाचा देखील व्यवसाय केला जातो त्यामुळं शेतीत घास गवत वगैरे यांसारखी ही वेगवेगळी उत्पादनं घेतली जातात